आणि आमच्या वाशिम जिल्ह्यात आमच्या गावात जे पाणी येते ते सिधं सिधं आम्हाला उन्हाळ्याच्या हिवाळ्याच्या बरसातीच्या सोयीनं नाही जे आम्हाला भेटते पाणी आमच्यापर्यंत पोचते जे फिल्टर होऊन आमच्या इकडे येते ते पाणी आम्ही नळांना भरतो आणि गव्हर्नमेंटला नळाचे पाणीपट्टीचे पैसे देतो आणि ते पाणी भरतो आणि माठातून गरम करून टाकतो आणि ते नळांना फिल्टर करून अजून शुद्ध पाणी लेकरं लहान लहान लेकराला पाजतो त्याच्यानं आम्हाला काही आजार होत नाही लेकराला काही आजार होत नाही आणि आम्ही ते पाणी शुद्धवालं असं पितो तर आमच्या पाण्याबद्दल काही आवडी निवडी अशा हे नाही पाणी म्हणजे सगळ्यात शुद्ध आम्ही असं आमच्या इकडे समजतो तर पाण्यासारखं कोणी शुद्ध नाही आहे पाणी हे जीवन आहे आणि पाण्याचा आम्ही जपून वापर करतो आणि असं आमचं म्हणणं आहे